आम्ही आमच्या लहानपणी बरेचशे गे खेळ खेळायचो अन् त्यापैकी एकदोन खेळ असे होते की ते मला बरेच आवडत होते आणि नेहमी नेहमी मी तेच खेळ खेळत होते आणि माझा सर्वात आवडता खेळ होता लपवाछपवी त्यामध्ये असं व्हायचं की चार पाचजणं समजा असले तर मग एकावर राज्य आला तर मग त्याने जाऊन एक ते दहापर्यंत अंक मोजायचे तोपर्यंत आपल्याला जिथे जागा मिळते तिथे जाऊन आपण लपून रहायचं आणि मग तो जो आहे ज्याच्यावर राज्य आला होता किंवा ज्याच्यावर गेम सुरू होता तो आपल्याला येऊन मग शोधायचा त्यांनी जर आपल्याला शोधलं तर मग गेम तिथं एंण व्हायचा आणि नवीन सुर सुरवात व्हायची आणि दुसरा गेम हा होता की नदी का पहाड म्हणून एक गेम रहायचा तो पण मला खूप आवडायचा नदी का पहाड हा गेम हा असा खेळला जायचा की आपण चार पाचजणं आहे आता तर मग ज्याच्यावर राज्य आलेलं आहे मग त्याला म्हणजे व जे वर सामान राहणार समजा चेअर किंवा मग चेअर पलंग किंवा जे वरचे वरचे राहणार आहेत ना त्याच्यावर जे जाऊन उभे राहतील ते पहाड आणि जे पृष्ठभाग आहे असं समजा जमिनीवर उभं आहे आपण अशा ठिकाणी उभं राहिलं की मग ती नदी तर मग आपण त्याला विचारायचं म्हणजे काही लोकं पहाड जसे चेअरवर याच्यावर उभं राहायचे आणि काही जमिनीवर मग आपण ज्याच्यावर राज्य आला त्याला विचारायचं की नदी की पहाड मग तो आपल्याला सांगायचा की पहाड मग त्याने पहाड म्हटलं आपल्याला की मग आपण चेअरवर किंवा मग आपल्या पलंगावर किंवा असं इतर ठिकाणी जाऊन उभं रहायचं आणि जर चुकून कोणी खाली जर दिसलं म्हणजे नदीमध्ये आणि त्याला त्याने हात लावला तर मग तो व्यक्ती आऊट झाला मग तो राज्य त्याच्यावर यायचा हा गेम पण मला खूप आवडत होता आणि लहानपणी आम्ही मामाचं पत्र हरवलं हा गेम पण खूप खेळत होतो त्यामध्ये पण गोल रिंगण घालून सगळेजणं गोल करून बसत होते खाली आणि एखादा कपडा किंवा एखादी वस्तू हातात घेऊन ज्याच्यावर राज्य आलेलं आहे तो गोल गोल फिरायचा आणि हे गाणं म्हणायचं माझ्या मामाचं पत्र हरवलं आम्ही मग आम्ही जी बसलेले रहायचो रिंगण करून ते मग आम्ही हे म्हणत होतो की आम्हाला नाही सापडलं मग तो ज्याच्यावर राज्य आलेलं आहे तो व्यक्ती मग ते कपडा किंवा जे वस्तू रहायची ती कोणाच्यातरी पाठीवर किंवा डोक्यावर ठेवायची मग तो राज्य त्याच्यावर यायचा मग तो पहिला जो आहे तो खाली बसायचा आणि मग ज्याच्या डोक्यावर हे ठेवलेलं आहे मग तो हे गाणं रिटन करायचं रिटन म्हणायचं माझ्या मामाचं पत्र हरवलं आम्हाला नाही सापडलं मग तो पण असं ती वस्तू किंवा जो रुमाल आहे तो तिसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर टाकायचा मग तिसरा व्यक्ती पण तेच करायचा दुसरा व्यक्ती खाली बसायचा मग मग तिसरा व्यक्ती फिरून मग तो चौथ्या व्यक्तीवर टाकायचा मग असं चारपाच करून असं पूर्ण झाले की मग गेम हा एंण होत होता याचे खूप वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे खेळत खेळतात